घराचं बांधकाम करताना आम्ही थोडी प्लॅनिंग केली होती त्याच्यानंतर कसं घराच्या सामोर झाडं असले म्हणजे विश घराला थोडं छान शो येते म्हणून आम्ही नारळाची झाडं जांभळाची झाडं आंब्याची झाडं लावण्यासाठी घराला थोडीशी गॅ बाल्कनी क टाईप आम्ही वॉल कॉम्पाऊंडच्या आतमध्ये मातीची जागा सोडलेली होती त्यानंतर आम्ही ते झाडाची व्यवस्था केली झाडाची व्यवस्था केली म्हणजे घर बांधतानाच आम्ही थोडं विचार करून असं म्हटलं की झाडं थोडंशी लावतं आला पाहिजे या टाईप आम्हाला जागा सोडायची वॉलकंपउंड सोडयचं त्यानंतर प्राजक्ताचं झाड लावला आम्ही त्यानंतर केळीचं झाड आंब्याचं झाड जांभळाचं झाड फुलवागे मधून गुलाबाची झाडे गुलाबीचे झाडे छान चक्रीचं झाड जसं छान देवाला वाहायासाठी घरचे घरच्याच फुलांचा उपयोग झाला पाहिजे कोणाच्या घरी जायची गरज नाही पडली पाहिजे यासाठी म्हणून आम्ही झाडाचा झाडाचा छंद असल्यामुळे झाडाला थोडीशी जागा ठेवली होती